तंत्रज्ञान शिक्षण मनोरंजन यापैकी उद्योगपती म्हणून मला मुकेश अंबानी सर जास्त चांगले वाटतात कारण पूर्वीच्या काळामध्ये अगदी घराघरापर्यंत इंटरनेटच्या सुविधा नव्हत्या पण मुकेश अंबानी आणि जिओ का जिओ मोबाईल काढल्यामुळे तसेच जिओचं रिचार्ज अगदी स्वस्त दरात केल्यामुळं अगदी गोरगरिबापर्यंत सगळ्यांपर्यंत मोबाईल पोचलेले आहेत आणि कुणालाही रिचार्ज करणं सोपं गेलेलं आहे त्याच्यामुळं मुकेश अंबानी सर यांनी आपल्या भारतामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आपली एक वेगळीच ओळख निर्माण करून दिलेली आहे त्यांच्यामुळे इंटरनेट अगदी स्वस्त दरात प्रत्येक घरापर्यंत पोचलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचलेला आहेत आणि त्यांच्या ज्या काही योजना असतात नवीन नवीन त्या खूप चांगल्या आहेत त्याच्यामुळं आपल्या भारत देशाला खूप मोठा फायदा झालेला आहे त्याच्यामुळं मुकेश अंबानी सर हे खूप चांगले उद्योगपती आहेत